मी एक गृहिणी आहे मला घरातील कामे करण्यास खूप आवडतात तसेच मी मुलांना शाळेत सोडणे आणणे त्यांचा अभ्यास घेणे हेही कामे करते मला शिक्षणाची खूप आवड आहे मुलांचा अभ्यास मी घेते तसेच मला फिरायला जाणे डान्स करणे ह्याही गोष्टीमध्ये खूप आवड आहे मी माझ्या आमच्या व्यवसायात मदत करते मला सर्व लोकांशी मनमिळाऊपणे बोल बोल बोलणे आवडते मैत्री करणे खूप आवडते वेगवेगळे कार्यक्रम सण साजरे करणे हेही खूप आवडते सर्व जण एकत्र फिरायला जाणे ह्याबद्दल मी खूप आतुर असते हो मला स्वतःचा अभिमान आहे